अरे मी काय म्हणत होता आपल्या जगत कुठं जाऊन नाही आले बा किती दिवस झाले घरच्या घरी आहोत जगतमंदिर आपलं हे यवतमाळ आपल्या इकडचं मागचं आहे ना हां हां हां जाऊ ना चालत आहे म्हणा काही विषय नाही आत्ता जाऊ आप आत्ता कोणता वार आहे शुक्रवार आहे आज

हो आपले आहेत म्हणा मित्र लई आहेत हां हां हो चालते आहे ना हां तिथून लागलं तर अजून दुसरीकडे जाता येते ऑक्सिजन पार्क वगैरे जाता येते हा

चालतं आहे मग तसंही चाललं आहे तसं काही नाही म्हणा आपल्यात हो इथं टिफिन घेऊया नाही तर मग येता येता बाहेरच जेवता येईल एवढं सोबत नेण्यापेक्षा हो हो ते ही चालतं आहे म्हणा बरं ठीक आहे ना आता है म्हणा आपलं काही हो जास्त जण असलं तर अजून चांगलं वाटते हां हो

शनिवारीच जावं लागंल परवा हो बाकीच्यांनाही विचारावं लागंल हो हो विचारून हो हां हां बरं बरं चालतं आहे मी विचारतो आणि मग मी तुमच्या घरी येतो मग आपण बोलू त्याच्यावर काय आहे ते हो हो हो हो हो हो जाऊ द्या हो हो मी विचारतो तर माहिती वगैरे घेतो कोण काय म्हणते कधी म्हणतं तर मी सांगतो हां हो ठीक आहे हां